राज्यात अनेक क्रीडाक्षेत्र अनेक अनेक विविध योजना राबवत असते क्रीडाक्षेत्र म्हणाल नागरिकांच्या आरोग्यासाठी व निरोगी स्वस स्वस्थ स्वास्थ्य टिकवून राहण्यासाठी विविध खेळांचं कार्यक्रमांचं नियोजन केलं जातं त्यामुळे कसं खेळाडूंना उत्साह मिळतो आणि विविध कार्यक्रमातून एक ऊर्जा साहस जिद्द जिद्द व प्रेरणा मिळते त्यामुळे हे क्रीडाक्षेत्र नागरिकांच्या आरोग्याला व निरोगी स्वास्थेला पाठवणे विविध उपक्रम काही काहीमधी घेत असतं उदाहरणार्थ म्हणा प्रत्येक जिल्ह्यात एक जिल्हा क्रीडासंकुल उभा करण्यात येतं तर त्या ठिकाणी जाऊन खेळाडू खेळाडूसुद्धा सुद्धा सराव करू शकतात आणि विविध खेळांचे मार्गदर्शन मिळू शकतात व असे आणि आत्ता मग योग म्हणाल तर योगा योगा योगाबद्दल तर तुम्हाला माहीतच आहे हे आपण एकवीस जूनला योग डे साजरा केलं करतात जे खूप महत्वाचं आहे आणि विविध विविध विद्यकोच असतात जे तुम्हाला आहाराविषयी मार्गदर्शन करतात कायम करत राहतात